आमच्याकडे चोवीस तास वीजपुरवठा अव्हेलेबल असतो त्याच्यामुळे तसा काही तर वीज खंडीत होण्याचा त्रास नाहीच आहे हा पण कधीकधी उन्हाळ्यामध्ये जेव्हा लोडशेडिंग सुरू असते तेव्हा दर दुसरा दोन तास जी असते ती वीज खंडीत केली जाते आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पावसाळा वगैरे असतो किंवा अचानक अवकाळी पाऊस वगैरे येतो वारा धून ज्या वेळेस सुटते त्या वेळेस जी आहे ती वीज खंडीत करण्यात येते तर त्यामुळे असं असतं की चोवीस तास व वी विजेच्या ह्याच्यामध्ये राहण्याची सवय असते आणि अचानक ती मधे एक ते दोन तासांसाठी कधीकधी चलली जाते तर मग थोडासा त्रास होतो आणि त्यांनी जीवन असं प्रभावित होते की नेहमी लाईट जात नसल्यामुळे आम्हाला माहीत नसतं की लाईट जाईल मग कधी कधी फोन चार्जिंग नसतो किंवा टीव्ही वापरता येत नाही तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात आणि जसं आता कोणाकडे वायफाय वगैरे असेल तर ते मोबाईलमधे रिचार्ज करत नाही मग त्या केसमधे कसं त्यांचा इंटरनेट पण बंद होऊन जातो सो अशाप्रकारे थोडं फार जे जीवन आहे ते प्रभावित होऊन जाते बाकी असा खूप काही त्रास होत नाही